भारतातील रस्ते म्हटले तर सर्वांनाच माहिती की प्लेन रस्त्यापेक्षा खड्डेच जास्त आहेत तर अशा रस्त्यांवर प्रवास करायला खूपच त्रास होतो गाडी चालवताना देखील दचके लागतात त्यानंतर जर एखादी प्रेग्नेंट वुमन असेल तर तिला घेऊन जाताना खूप त्रास होतो पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी भरतं आणि जे ड्रायवर असतात त्यांना व्यवस्थित दिसत नाहीत खड्डे त्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं त्याचप्रमाणे इंडिकेटर ला नसल्यास देखील ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं रस्ते हे पूर्ण बनण्याच्या आधीच खराब होतात त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो